बोल ना मस्त चालली आहे तुमची आमचा पाच दिवसांचा असतो आणि तुमचा आणि काय करता अक्च्युअली आम्ही फक्त गणपतीच बसवतो आणि गौरी आहेत आमच्याकडे पण ते काकू बसवते ना मग आम्ही फक्त गणपतीच बसवतो आणि जेव्हा गौरी येते ना तेव्हा म्हणजे अगोदरच जातो आमचा गणपती पाच दिवसाचा हां एक दिवस थांबतो ना पाचव्या दिवशी येते गौरी

हो मी केलं ना डेकोरेशन तू काय केलं आहे ह्यावेळेस मी ग्लासेसचे असे मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे आणि तू हां तेच मी विचार करत होती की आता ह्यावर्षी ना आमचं शेवटचं वर्ष आहे तर मग मी सगळ्यांनाच बोलवून घेते कॉलेज वगैरे क्लासेसमधले सगळे हो तुम तू पण त्याच्याचसाठी कॉल मी तुला करणारच होती पण तुझ्याच कॉल आला बरं झालं इन्व्हीटेशनसाठीच मी कॉल करणार होती तुला म्हणजे आम्ही यावर्षी शेवटचं वर्ष काय काय शेवटच्या दिवशीच ठेवतो मोठी पूजा म्हणजे नॉर्मली असे येत राहतात सात दिवस कंटिन्यू आणि आम्ही जागरण पण करतो ना आणि वेगवेगळे गेम्स वगैरे बघ ना पाच दिवसात कधी पण जर तुला वेळ भेटला मम्मीला पप्पाला वगैरे सगळ्यांना घेऊन ये शेवटच्या दिवशी कसं हां खूप गर्दी होते ना शेवटच्या दिवशी हां त्यामुळे हो

ते कसं पाच दिवसाचं बेटर आहे पाच दिवसाचे झाले ना मग आपण वेगवेगळ्या जागी जाऊ शकतो लालबागच्या राजाला पण जायला मिळतं तू जाणार आहे का तू जाणार आहे का हां तिकडे कसं पाच दिवसाच्या ना अगोदर थोडीशी गर्दी कमी असते पाच दिवसाच्या गणपती गेले ना तिकडे खूप गर्दी होते आणि दर्शन पण नाही भेटत तिकडे असं लवकर

हां तिकडे हां ना मग ते तेच बोलत होते की मी तू ये मस्तपैकी आपण एन्जॉय करू दिवसभर आता पाच पाच वर्षाचे ज पाच दिवसाचे विसर्जन झाले ना मग आपण सहाव्या सातव्या दिवशी बघूया मी तुला तसं कॉल करेन मग आपण सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी जाऊया हो हो तू पण चालेल मी तुला परत कॉल करेन प्लॅन जसा झाला सेट मग आपण बघूया त्याच्यानंतर तू येणारच आहे ना घरी तेव्हा आपण बघूया ठीक आहे चल बाय नंतर करते कॉल